बारा जुलै दोन हजार चोवीस तेरा मार्च दोन हजार तेवीस सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस तेरा डिसेम्बर दोन हजार अकरा चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस